माझा आवड आवडता हिरो सचिन सचिन पिडगावकर हा आहे आणि त्याचे मराठी पिक्चर मला खूप प्रमाणात आवडतात आणि त्याचा तो ब अशी ही बनवाबनवी हा पिक्चर मला खूप खूप आवड आवडतो मी त्याला क टी व्हीवर आल्यानंतर कितीतरीदा बघितलेलं आहे